मागील दहा आठ दहा वर्षामध्ये खूप सारा बदल झालेला दिसून येतो म्हणले जिथे जिथे हे रस्त्यांपासून म्हणा पिण्याच्या पाण्यापासून म्हणा शैक्षणिकदृष्टीत म्हणा आणि बऱ्याचशा गोष्टींमध्ये बदल झालेला दिसून येतो म्हणजे कालपर्यंत जिथे चालायला यायला पायवाट होती अशा ठिकाणी आता पक्के रस्ते बनलेले आहेत शिमेंटचे डांबराचे रस्ते बनलेले आहेत त्याचबरोबर आधी ज्या गावातल्या गावामध्ये पाणी पिण्यासाठी गावाच्या विहिरीवरचं पाणी डोईवर आणून घरी घरापर्यंत तो एवढा त्रास होता वि विहिरीपासून ते घरापर्यंतचा प्रवास जो काटायला लागायचा पाण्या पाण्यासाठी तो आता तेवढा त्रास करून घ्यावा लागत नाही कारण प्रत्येकाच्या घरी आता नळ बसलेलं आहे तर प्रत्येकाच्या घरातच पाणी येतो बाहेर जावा लागत नाही पाण्यासाठी लोश विजेचाच आता खूप म्हणजे लाइटचा ही पहिला खूप जास्त इश्यू असायचा पण आत्ता तेवढा वाटत नाही लोडशेडिंगचा कधी तरी थोडासा प्रॉब्लेम होतो पण लाइट शक्यतो काही असं जात नाही शिक्षणाच्या दृष्टीत बघायला गेलं तर शुष्य शिक्षणामध्ये शाळा सुधारल्या आहेत काल जिथे शेणाची शाळा सारवून जिथे शाळा होत्या तिथं तर आता स्टाइल्स आणि बेंचेससारखे म्हणजे बदल झालेला तर खूप जास्त दिसतो आहे त्याच्यानंतर शिकवण्याची पद्धतही बदलली आहे आणि बऱ्याचशा गोष्टी बदलत चालल्या आहेत गेल्या आठ दहा वर्षामध्ये आपल्याला बघायला भेटतात इथे